हॅलो हां हां बोला हां हो मला हो मला थोडी माहिती हवी होती आम्हाला अक्कलकोटला जायचं आहे तर मला त्याच्याबद्दल थोडीशी माहिती हवी होती कसं इथून किती मिन किती अंदाज म्हणजे क किती वेळ लागेल किंवा कसं जायचं ते

अरे बापरे हां अच्छा ओके पण स्वतःची किंवा कार बाय केली तर किंवा दुसरी कार आपण ज घेतली तर ट्युरिस् अच्छा आम्ही पा पाच जण आहोत त्याच्यामध्ये दोन आमच्याकडे वयस्कर व्यक्ती आहेत तर त्यांना कम्फर्टेबल होईल अशी गाडी आणि तसं नीट जायला हां हो बरोबर पाच दिवस कारण आजूबाजूला गाणगापूर आणि ते सगळं फिरून

हो मठात हां म मठात मेन जायचं आहे भक् तिकडे अक्कलकोट महाराजांचं मठ आणि तिथे आजूबाजूला आणि मग नंतर गाणगापूर आणि तुळजापूर ते ता मग कुठे थांबणं आणि आजूबाजूला फिरणं की प्रत्येक ठिकाणी कसं जाता येईल त्याचं पण सांगितलं तर बरं आहे अच्छा हां ते मी ऐकलं नाही आहे पहिल्यांदा गेलो नाही अजून पहिल्यांदा जायचं आहे त्याच्यामुळे त्या हां हां अच्छा पण फक्त त्या दोघांना त्रास होणार नाही असं अरेंज करून देता आलं पाहिजे म्हणजे जास्त ट्रॅव्हलिंग पण नको आहे आणि त्यांना नीट नेता आलं पाहिजे

अच्छा नाही ए सी चालेल

ओके प्रत्येकी एकेक बॅग हो प्रत्येकी एकेक बॅग

बरं

बरोबर अच्छा पण हां नाही नाही बोला ना तुम्ही सॉरी डिझेल गाडी चालेल पण ते कायतरी किलोमीटर वाईज काय फरक पडतो का त्याच्यामध्ये पेट्रोल आणि डिझेल आच्छा ओके ओक् आच् अच्छा ओके ओके चालेल ना हां चालेल चालेल हां आणि मग तिथे राहायची सोय आहे ना तशी भक्त निवासमध्ये वगैरे होते ना

चालेल मग मला जमलं ना तर मग ह्या माझ्या नंबरवर तुमचे सगळे पॅकेजेस असेल ते टाकून ठेवाल तर मग मी तुम्हाला दोन दिवसामध्ये सांगते चालेल ना हां ओके थँक्यू थॅंक बाय